भारतातील रोजगाराचे चित्र आता सध्या तरी बिकट आहे आव्हाने आणि संधीची परिस्थिती अशी आहे की आजकाल जॉब मिळणे खूप कठीण आहे शिकलेले लोकंसुद्धा आता चपराशीची व इतर जागी नोकरी मिळेल याची वाट पहात असतात गरीब लोकांना तर आजकाल नोकरी करणे करताच येत नाही त्यांना छोटेमोठे काम पाहून आपले घर भागवावे लागते जसं की पुलिस भरतीतसुद्धा आजकाल फॉम नाही निघत आहे जर निघाले तरी ते भरायला कित्येक जण येऊन असतात व आपण पाहतो की आजकाल रोजगार मिळणेसुद्धा लोकांना आवश्यक आहे पैशाशिवाय कोणतंच काम होत नाही